मी यफ आय असल्यामुळं मी प्रत्यक्ष जी फोटोग्राफी आहे तर या फोटोग्राफीचं शिक्षण घेतलेलं नाही पण मी या फोटोग्राफीविषयी भरपूर माहिती त्याचा जो अनुभव आहे या अनुभवावर आधारित ज्ञान साठवलेला आहे मात्र जर एखाद्या व्यक्तीच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर फोटोग्राफी शिकताना अनेक प्रकारचे आपल्याला अडचण येऊ शकतात सुरुवातीला जे कॅमेरा आहे या कॅमेराचं तांत्रिक ज्ञान जे असतं आय एस ओ ॲपरेचर शूटर स्पीड हे समजून घेणं आपल्याला सुरुवातीला कठीण जाऊ शकतं याशिवाय जो योग्य प्रकाश प्रकाशाचं वापरणं योग्य अँगल मिळवणं आणि फ्लेमिंग यासाठी यासाठी सातत्यानं आपल्याला सराव करावा लागतो आर्थिकदृष्ट्या हे जे उपकरणं आहे तर हे महागडे उपकरणं आपल्याला खरीदणंही खरीदण्यासाठी अडचण निर्माण करू शकते पण ही कला शिकताना जसं की वेळ आहे संयम आहे प्रॅक्टिस आहे ही पण यामध्ये खूप महत्त्वाची असते आणि हे शिकत असताना चुका होतच असतात पण त्यातूनही खऱ्या अर्थानं आपल्याला त्यामधून शिकायला मिळतं